दुसऱ्या ग्रहावर जीवसृष्टी नक्कीच असेल असं मला वाटतं याबद्दलचा काही रंजक सिद्धांत नाही पण याबद्दल मी एका पुस्तकात वाचलेलं त्याचबरोबर आपल्या कथांमध्ये पुराणातल्या कथांमध्येसुद्धा सांगितलं गेलं आहे की जशी ही आपली सूर्यमाला आहे तशा बऱ्याच सूर्यमाला या आकाशगंगेत आहेत आणि अशा बऱ्याच आकाशगंगासुद्धा आहेत मग जसं ही आकाशगंगा आहे यातली ही सूर्यमाला आहे या सूर्यमालेतील पृथ्वी या ग्रहावर जीवसृष्टी आहे त्याचप्रमाणे कुठल्यातरी दुसऱ्या सूर्यमालेतसुद्धा एखादा ग्रह असेल ज्याच्यावर जीवसृष्टी असेल असं अशा अर्थाचं मी काहीतरी एका पुस्तकात वाचलं होतं आणि खरोखरच ही सृष्टी इतकी रंजक आहे आणि इतकी गूढ आहे की याच्याबद्दल जितकी आपण माहिती मिळवू तितकी कमी आहे आणि आपल्यासारखीच सूर्यमाला कुठेतरी असेल तिथे जीवसृष्टी असेल असं मला मनापासून वाटतं कारण की असं म्हणतात की आपण आता जे आयुष्य जगतो आहे तसंच कुणीतरी आपल्यासारखंच दिसणारं आपल्यासारखीच माणसं आजूबाजूला असणारं एका वेगळ्या वेळेत एका वेगळ्या ठिकाणी आयुष्य जगतं आहे आणि आपण हे सगळी लोकं कनेक्टेड आहोत फक्त आपल्याला माहीत नाही आहे की ते तिथे काय करतात आणि आपण तिथे जाण्याचा मार्ग आपल्याला काही माहीत नाही पण टाइम ट्रॅवल हा एक नवीन शब्द काही सिनेमांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहचला आहे त्यावर मी खूप वाचन केलं आहे आणि त्यानुसार त्यांच्या सिद्धांतानुसार मला वाटतं की हो एखाद्या वेगळ्या वेळेत आपण असू किंवा आपल्याला जे काही आयडिया येतात किंवा आपल्याला जो अचानक काहीतरी मार्ग सापडतो आपल्या समस्यांवरती तर त्याचं मला असं वाटतं की कुठेतरी वेगळ्या दुनियेतून आपणच आपल्याला हा सिग्नल देत असतो किंवा आपणच आपल्याला ही आयडिया देत असतो जे काही आपला आत्मा आहे तो परमात्म्यापासून आलेला आहे असं आपण समजतो मग तो परमात्मा जो आहे तो आपल्याला काहीतरी सिग्नल देत असतो ज्याचाच अर्थ आपणच आपल्याला सिग्नल देत असतो त्यामुळे नक्कीच माझा या गोष्टीवर विश्वास आहे की दुसऱ्या ग्रहावर जीवसृष्टी आहे जीवसृष्टी म्हणण्यापेक्षा त्या ग्रहावरसुद्धा आपणच आहोत किंवा मीच कुठेतरी तिसऱ्या डायमेंशनमध्ये वेळेच्या असेन आणि तिथे कदाचित माझं आयुष्य माझ्या आजूबाजूला हीच माणसं अश असतील म्हणजे आता जो माझा नवरा आहे आता जी माझी आई आहे आता जी माझी बहीण आहे आता जो माझा भाऊ आहे हीच सगळी माणसं तिथेही माझीच आहेत पण तिथे आयुष्यात काहीतरी वेगळ्या घटना घडत आहेत या घटनांसारख्या घटना घडत नाही आहेत असं कदाचित असेल असं मला वाटतं